आजकाल उद्योग धंदे खूप वाढलेले आहेत त्या उद्योगधंद्यांचे जसे फायदे आहे या कंपन्या ज्या आलेल्या च्या आहे त्याचे फायदे पण भरपूर आहे आणि त्याच्यासोबत काही नुकसानसुद्धा होत आहे जस आता आपण बघतो की प्रदूषण कंपन्यात काय मधला जो धूळ आहे त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी प्रदूषण आपल्याला बघायला मिळते आणि या प्रदूषणामुळे लोकांवर नवीन नवीन रोग होत आहे आणि या रोगांमुळे लोकांचं आयुष्य कमी कमी होत आहे आयुष्य तर कमी होतेच पण सोबतच हे पण आपल्याला पाहायला मिळते का बरेच लोकं यामुळे मृत्यूसुद्धा पावतात आणि एवढंच नाही तर सोबतच लोकांचं आयुष्यमान सुद्धा कमी झालेलं आहे जसा आधी लोक शंभर शंभर वर्षापर्यंत जगायचे पण आता या प्रदूषणामुळं आणि खाण्यापिण्यात रासायनिक खतं वापरण्यात येते त्याच्यामुळं लोकांचं आयुष्य हे पन्नास ते साठ वर्षाहून आलेलं आहे असंच चालू राहिलं तर भविष्यात अशी वेळ येईल की लोकांचं आयुष्य हे अजून कमी होईल आणि त्याच्यामुळं हे प्रदूषण थांबवण्यासाठीसुद्धा सरकारनं काहीतरी पावलं उचलले पाहिजे